मला सेमी क्लासिकल सोफी अशा प्रकारचे गाणे आवडतात आणि जे खूप जास्त मधुर असावे आणि त्यांचे बोल जे असतात गाण्याचे जे ते खूपच एकदम मनाला स्पर्श करणारे हवे असे गाणे मी ऐकते आणि असे गाणे खरंच खूप आपले जणू स्पिरिचुअलिटी आहे आपलं जे सोल आहे त्याचं खूप चांगलं फीलिंग्स देते आपण त्या गाण्याला खूप चांगल्या भावनिक स थरांवर समजू शकतो आणि मला असं वाटतं की हे जो पॉप सिंगर्स असतात पॉप साँग्स ऐकतात ते मनोरंजनाचे प्रमाणे खूप चांगले असतात पण ते बोल असतात गाण्याचे ते जास्त महत्त्वाचे असतात जोवर तुम्हाला गाण्याचे बोल तुमच्या हृदयाला स्पर्श होत नाही तोवर तुम्हाला गाण्याचा मतलब नाही माहिती असतं